मी एकाच वेळी एकाहून अधिक पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न केला आहे पण त्या प्रयत्नांती माझ्या लक्षात आलं की एकाच वेळी एकच पुस्तक वाचणं किंवा एकाच पुस्तकावर लक्ष केंद्रित करणं सोपं असतं आणि ए जर एकाच पुस्तकावर लक्ष तुम्ही केंद्रित केलं तर त्या पुस्तकातून मिळणारा संदेशही तुमच्यापर्यंत जास्त प्रभावीपणे पोचतो जेव्हा तुम्ही एकाच वेळी एकाहून अधिक पुस्तकं वाचता तेव्हा तुम्ही वाचत असलेल्या पुस्तकांचे विषय वेगळेवेगळे असतात ह्यामुळे तुम्हाला एकाच विषयावर लक्ष केंद्रित करणं कठीण जातं आणि एक ना धड भाराभर चिंध्या अशी तुमची गत होऊ शकते पण जेव्हा तुम्ही फक्त एकाच पुस्तकावर लक्ष केंद्रित करीत असाल तर त्या पुस्तकातला विषय तुम्हाला समजून घेणं सोपं पडतं आणि तो तुमच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचतो देखील त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही एकाच वेळी फक्त एकच पुस्तक वाचत असाल तेव्हा ते पुस्तक तुमच्या जास्त चांगलं लक्षात राहतं त्यानंतर जर तुम्ही एकाच वेळी एकाहून अधिक पुस्तकं वाचत असाल तर तुम्हाला एक दोन पुस्तकांपैकी एका पुस्तकातली अर्धी गोष्ट आणि दुसऱ्या पुस्तकातली अर्धी गोष्ट अशी लक्षात राहण्याची संभावना आहे त्यामुळे एकाच वेळी एकच पुस्तकावर लक्ष केंद्रित करणं हे तुम्हाला सोपं जातं जेव्हा तुम्ही एकापेक्षा जास्त पुस्तकं वाचत असाल तेव्हा तुमचा मेंदू जास्त थकतो पण जेव्हा तुम्ही एकाच वेळी फक्त एकाच पुस्तकावर लक्ष केंद्रित करत असाल त्यावेळेस तुमच्या मेंदूला त्या पुस्तकातली माहिती भावना किंवा लेखकाला जो संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवायचा असेल तो जास्त चांगल्या प्रकारे ग्रहण करता येतो त्याच्यावर काम करता येतं कारण ज्या वेळेस आपण एकच पुस्तक वाचत असतो तेव्हा आपला मेंदू त्या विषयाला धरून आपल्या आपण आधी वाचलेल्या ज्या गोष्टी अस असतील किंवा आधी ऐकलेल्या आधी बघितलेल्या ज्या गोष्टी असतील त्याच्याशी आपण वाचत असलेल्या पुस्तकासह संबंंध जोडतो आणि आपण ते पुस्तक नीट लक्षात ठेवू शकतो किंवा आपल्याला ते पुस्तक नीट कळू शकतं जर तुम्ही कवितेचं पुस्तक वाचत असाल तर जेव्हा तुम्ही एकच पुस्तक वाचता तेव्हा तुम्हा तुम्ही जेव्हा कविता वाचत असाल त्या कविता तुम्हाला जास्त प्रभावीपणे कळतील तुम्हाला त्यांचा अर्थ लावणं सोपं जाईल कारण तुमचा मेंदू फक्त कवितांवरच लक्ष केंद्रित करत असेल पण ज्या वेळेस तुम्ही एकाहून अधिक पुस्तक वाचत असाल आणि जर एक पुस्तक कवितेचं वाचत असाल आणि दुसरं पुस्तक विज्ञानाशी संबंधित वाचत असाल तर कविता आणि विज्ञाान यांची सरमिसळ व्हायची शंका असते किंवा भीती असते आणि जर का ती झाली तर तुमचा मेंदू कविता कवितेचा अंश किंवा कवितेतून कवीला जी भावना प्रगट करायची आहे ती तेवढ्या प्रभावीपणे घेऊ शकणार नाही आणि विज्ञानातले जे सूत्र असतील तेही तुमच्या मेंदूच्या लक्षात राहणार नाही म्हणूनच एकाच वेळी एकच पुस्तक वाचलं तर तुमचा मेंदू ती माहिती नीट तुमच्या तुमच्या ह्याच्यात शा साठवू शकतो त्याचप्रमाणे त्या पुस्तकातून जे भाव तुम्हाला घ्यायचे आहेत किंवा जो अनुभव घ्यायचा आहे ज्या नवीन अनुभवाने ते पुस्तक तुम्हाला समृद्ध करणार आहे तो नवी नवीन अनुभव तुम्हाला प्रभावीपणे मिळू शकतो